हॅलो रोहित फार्म शॉप ना साहेब बा भाज्यांची ऑर्डर द्यायची होती नितीन बोलतो आहे मी मला भाज्यांची ऑर्डर द्यायची होती कोणत्या कोणत्या भाज्या आहेत आपल्याकडे अच्छा मला रेट मिळू शकतील काय कोबी फ्लॉवर म गवार मटार आणि लिंबू गवार आहे ना हां मला जरा रेट सांगा ना

अच्छा हां

अच्छा अच्छा बरं ठीक अच्छा ठीक आहे चालेल तुम्ही डिलेवरी देणार की आम्ही पिकअप करायचं काय ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस लागतील तर अलिबागमध्ये पाहिजे अच्छा ठीक आहे बरं पेमेंट मोड कसा आहे म्हणजे काय पेमेंट कसं करायचं तुम्ही क्रेडीट वगैरे देऊ शकाल काय ठीक आहे तर तुम्ही कधी डिलेवरी देऊ शकाल मला आता सगळं रेडी आहे का तुमच्याकडे तुमची गाडी वगैरे येत नाही काय तुम तुमची गाडी वगैरे इकडे येऊ शकते तर ठीक आहे चालेल मी तुम्हाला पेमेंटबद्दल थोडंसं मला जरा दि दिलं असतंत क्रेडीट वगैरे तर ठीक होतं

ॲडव्हान्स पेमेंट करावंच लागेल अच्छा पेमेंट कसं आणि कोणत्या पद्धतीने करायचं आहे म्हणजे कॅश द्यायचं आहे की हो तुमच्याकडून पहिल्यांदाच भाजी नेतो आहे आणि पेमेंट किती करायचं आहे ॲडव्हान्स किती द्यावं लागेल अच्छा चालेल मी उद्या येतो आपण ठीक आहे साहेब भेटू आपण मी भेटतो तुम्हाला दुपारी किंवा उद्या येऊन भेटेन ओके थँक्यू